मध्यंतरी मी ॲमेझॉन या साइटवरून माझा लॅपटॉप ऑर्डर केला एच पीही कंपनी होती एक वर्षांची वॉरंटी पीरियड आहे त्याचा त्याचा कीबोर्ड आणि स्क्रीन मिळून पंधरा इंचेस टोटल आहे तो फ्लेक्सिबल आहे ट् त्याला टचपॅड आणि टचस्क्रीन पण आहे देखील तो आणि आपल्याला माहितीच आहे की ॲमेझॉन हे नेहमीच चांगलं प्रोडक्ट्सच विकतो लॅपटॉपच असं नाही पण बरेच इलेक्ट्रॉनिक्स आयटम्स तो नेहमीच कॉस्ट फ्रेंडली पण असतं त्याचे इलेक्ट्रॉनिक्स आयटमच नाही पण कपड्यांचा असू दे किंवा काहीही लॅपटॉप बोलायचं झालं तर माझ्याकडे प्रॉसेसर वाइज आणि विंडोज इलेवन हा लॅपटॉप आला आहे आणि त्यामुळे मला गेमिंगसाठी किंवा माझं कोडिंगसाठी तो खूप जास्त उपयोगात आला आला आहे आणि मला येणार आहे आतापर्यंत ऑलमोस्ट एक वर्ष झाला मला मी तो वापरते आहे तो मला कम्फर्टेबली यूज करता येतो आहे आणि काही अडचण नाही आली आहे आतापर्यंत मला मी माझे शाळेचे नोट्स त्यावरच काढते आतापर्यंत आणि मला पी डी एफ किंवा एक्सेल कोणतं पण फाइल बनवायची असेल तर ती खूप स्मूथली वर्क होते त्या त्यात रनिंग पीरियड खूप चांगला असतो आणि मग गेमिंगसाठी पबजी वगैरे जे हायर लेवलचे गेमिंग असतात ॲप्स ते सॉफ्टवेअर बिल्ड करण्यासाठी पण ते खूप उपयोगात पडला आहे मला लॅपटॉप आणि असंच वेगवेगळे कोडिंग ॲप्स असतात जसं की पायथन असेल जावा स्क्रिप्ट असेल हे कोडिंग लँग्वेजेस आहेत तर त्यावर ते लॅपटॉप हा खूप इम्पॉर्टंट असतो आणि त्यासाठी मी लॅपटॉप विकत घेतला आणि तो खूप स्मूथली चालतो आहे मा माझा तरी आतापर्यंतचा एक्सपीरीयन्स खूप चांगला होता लॅपटॉपबद्दल एच पीच नाही पण असूस एल जी खूप सारे ब्रँड्स असतात जे लॅपटॉप विकतात आणि आपल्याला लॅपटॉप हवा विकत घेतला पाहिजे असं नाही की ॲमेझॉनवरूनच पण फ्लिपकार्टसारख्या अजून खूप साइट्स असतात ब्रँडचं स्वतः पण स् साइट्स बनवले जातात आणि त्यावरून पण आपण अ लॅपटॉप विकत घेऊ शकतो